हॅलो हां बोला हां हां बोला बोला हां हां होईल ना आमच्याकडे होतं ते सगळं आता तुमच्या कोणतं मॉडेल आहे आणि त्याचं किती डॅमेज झालं आहे त्याच्यावर आम्हाला बघावं लागेल किती वेळ लागेल आणि काय कुठले कुठले पार्ट्स जर कोणत्या खराब झाले असेल स्क्रीन जर नसेल तिथे अव्हेलेबल त्याला आम्हाला ते बाहेरून मागवावी लागेल डिस्प्ले पण गेला आहे म्हणताय म्हटलं त्याला पण जास्त वेळ पण लागेल आणि जास्त खर्च पण होईल तरी तुम्हाला किती पाच हजार तरी लागतील बघा नाही नाही आम्ही सगळे ओरिजनलच लावतो आमचे आता अजून एवढे मोठे ब्रँचेस आहेत बाकीच्या ठिकाणी पण आमचं सगळं ओरिजनलच आम्ही वापरतो डिस्प्ले जरी गेलं स्क्रीन पण आम्ही ओरिजनल लावून देतो हां एच पीचं एच पीच्या आम्ही मेन ऑफिसला कस्टमर केअर असतो तिथूनच आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनच आम्ही मागवून घेतो सगळे पार्ट्स स्पेअर पार्ट्स काय खराब वगैरे झालं असेल तर हां मग तर तुमचा स्क्रीन पण तुटला आहे आणि डिस्प्ले पण गेलाय मग स्क्रीन टाकायण्यासाठी तरी बघा तीन हजार जातील आणि डिस्प्लेचं ते सगळं गेलं आहे म्हटल्यानंतर ते डबल सगळं सॉफ्टवेअर वगैरे चेक करावं लागेल तुमचं कोणतं आहे मॉडेल कोणतं आहे मग त्याचे दोन हजार हां आता तुमचं कोणता एच पीचे कोणते आहे त्या मग आता तुम्ही सांगा तुमचं कोणतं मॉडेल मग आम्ही सांगू की ती अजून होईल जर अपडेटेड असेल तर आमच्या जवळ ते

हां आता आमचं रविवारी बंद असतं तुम्ही रविवारी नंतर कधी आम्ही आमच्या सकाळचं किती सात ते चार टायमिंग आहे तर तुम्ही बघा हां मग आता तुमचं कोणतं कसं किती डॅमेज झालं आहे त्याच्यावर ठरवावं लागेल जोपर्यंत तुमचा लॅपटॉप बघत नाही तोपर्यंत नाही सांगता येणार तुम्ही एकदा तुमचा लॅपटॉप घेऊन या दुकानात आणि मग मी तुम्हाला सांगते हां ते हां तेच बघावं लागेल तुमचा डेटा वगैरे सगळा चेक करावं लागेल आहे का सगळं नीट नाही ते तुमचं बॅकअप असेल तर मग काय प्रॉब्लेम नसेल तरी बघूया आपण हां मग त्याचं पण एक असते प्रोसेस एक आम्ही करू शकतो बॅकअप त्याचं बघूया हां सोमवारी दुपारी या चार वाजेपर्यंत तर तुम्हाला दुपारीच यावं लागेल बारा एक वाजता हां हां चालेल